बागकाम हा कमीचा उत्तम स्रोत होऊ शकतो हे माहीत आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथले फुलवाले लोक जे आहेत फुलांची शेती करतात आणि फुलं वगैरे आणतात त्याच्यामध्ये गुलाब आहे शेवंती आहे झेंडू आहे याचा विविध प्रकारे उपयोग करू शकतात आणि जसं की प्रत्येक सणामध्ये प्रत्येक सणाला प्रत्येक फुलाचा उपयोग होतो दिवाळीमदे झेंडू वापरला जातो सतत दाराला लावण्यासाठी देवाला वाहण्यासाठी हे झेंडूचा वापर केला जातो अशा प्रकारे तो कमाईचा स्रोत आहे आणि दुसरं जसं की कढीपाला वगैरे तो पण कमाईचा स्रोत आहे त्याचं पण उत्पन्न घेणारे लोक आहेत असे जवळपासचे लोक आहेत उत्पन्न घेणारे आणि पुन्हा नारळ वगैरे लावलेले आहेत त्याचं पण उत्पन्न घेणारे लोक आहेत लिंबाचं झाड लावलेलं त्याचं पण उत्पन्न घेणारे आहेत आंब्याचं झाड लावलं त्याचं पण उत्पन्न घेणारे आहेत असे विविध प्रकारचे उत्पन्न घेणारे आहेत पुन्हा भाजीपाला फळं वगैरे लावतात त्याचे पण उत्पन्न घेणारे लोक आहेत हे अशे जवळपासचे लोकं मी बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये उत्पन्नाचा स्रोत भरपूर आहे असं बागकामाचं उत्तम स्रोत आहे